विद्यार्थ्यांसाठी कर्जं उपलब्ध आहेत कारण म् ज्या वेळेस मी माझं प् पदवी म्हणजे इंजीनिअरिंग करत होतो त्या जो काही व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये हे इंजीनिअरिंग किंवा मेडिकल हे एक व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये मोडल्या जातं आणि हे शिक्षण घेत असताना त्याच्यासाठी एक जो निधी म्हणजे फीच्या स्वरूपात जो निधी लागत होता तर तो आम् माझ्यासाठीही परवडत नव्हता आप् तरीही मा आणि स्वतः मी एक लोण घेतलेलं होतं त्याचं आणि ते लोण असं होतं त्या काळात मध्ये की जोपर्यंत तुम्ही तुमचं शिक्षण पूर्ण चार वर्षं साडेचार वर्षं शिक्षण पूर्ण केल्याच्यानंतर तुम्हाला एक दोन ते तीन वर्षं एक ग्रेस पिरियड म्हणजे त्या दोन ते तीन वर्षांमध्ये जर तुम्ही ए नोकरीवरती एखाद्या जॉबवरती किंवा बिझनेसमध्ये जोपर्यंत तुम्ही जात नाही तोपर्यंत तो त्याचा तुम्हाला रिफंड म्हणजे तुम्ही कर्ज ते ई एम आयच्या स्वरूपात ते बँकेला परत करू शकत नव्हते पण तीन वर्षांच्या नंतर म्हणजे एक अशी खूप मोठी मदत मिळाली शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना आणि आस तर अशी गोष्ट आहे की आज शासनाने भरपूर प्र प्रकारे बँकेच्याच स्वरूपातून आधी ब् एखादं शिक्षणाचं शिक्षण शैक्षणिक कर्ज घेण्यासाठी बँकेचे खूप खेटे घ्येवावे लागत होते पण आत्ता ग् सध्याच्या परिस्थितीमध्ये असे अजिबात नाही आहे ज्यांचं जे कोणा ज्या कोणासं बँकेमध्ये कुणाला कर्ज ब् शैक्षणिक कर्ज पाहिजे असल्यास त्यांच्या आई वडिलांचं जे काही खातं आहे खात्याचे ट्रान्जेक्शनप्रमाणे त्यांना ते शैक्षणिक कर्ज उपलब्ध होत आहे